महाराष्ट्रात आणि विशेषतः वर्धा जिल्ह्यात म्हटलं तर कृषी उत्पादन हे कापूस सोयाबीन ज्वारी गहू डाळी आणि भाज्या त्याशिवाय स काही भागात संत्री आणि केळी ह्याची उत्पादने घेतल्या जाते काही भागात उसही लावला जातो तर शेतीविषयी सांगायचे म्हटलं तर शेती ही पूर्वीच्या काळी पावसावर म्हणजे नैसर्गिक सा पावसावरच अवलंबून होती आणि बैलजो बैल आणि जोडीच्या वापरा वापर करून नांगरण नांगरण किंवा डवरणं किंवा हे सगळं करावं लागत होतं आता त्या बैलजोडीऐवजी आता यंत्रं आले आहे य यांत्रिक सव सवलती बऱ्याच मिळालेल्या आहे आणि त्यामुळे तसंच जिथे कोरडवाहू होती त्या ठिकाणी विहिरी बोरवेल जे ड्रीप इरिगेशन नहर वगैरे श धरणं वगैरे बांधले असल्यामुळे ह्या ह्या सुविधा वाढल्यामुळे तो एक प्रश्न बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे आणि आणि नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे टॅक्टर हार्वेस्टर थ्रेशर त्यामुळे बियाणंसुद्धा हाय हायब्रीड हे वापरल्या जात असल्यामुळे त्याप्रमाणे रासायनिक खतं वापरल्यामुळे पिकाच्या प्रमाणात आता वाढ झाली आहे त्याच्यामुळे पूर्वीपेक्षा उत्पादन मात्र जास्त होत आहे